नमस्कार चिंतामणी ट्रॅव्हल्स् आम्ही दोन दिवसासाठी मुंबईहून पुण्याला जाण्याच्या नियोजनामध्ये आहोत त्यासाठी आम्हाला दिनांक पाच ते सात मे या कालावधीमध्ये आपली कॅब भाड्यासाठी नोंद करायची आहे आम्हाला तिथे पुणेचा शनिवार वाडा आणि आवतीभोवतीच्या ऐतिहासिक गडकिल्ले बघायचे आहेत तर कृपया आपण बुक कराल कां